पशुपालनामध्ये वापरली जाणारी मुख्यतः मका सोयाबीन पेंड अल्का पलका आणि खास करून आम्ही हिरवे गवत आणि खूप सकस आहार आमच्या जनावरांना घालत असतो